अनेक लोकांचा परिवार जरी शेतीमध्ये गुंतलेला असला तरी ते शेती न करणे निवडतात याबद्दल मला असं वाटतं की हे पूर्णत चुकीचं आहे कारण शेतीचं जे वाढतं महत्त्व आहे हे अशा लोकांनी जाणून घेणं गरजेचं आहे कारण शेतीच्या विकासामुळेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येणार आहे राष्ट्रीय अर्थव्यवस्थे त शेतीचं महत्त्व आपल्याला माहीतच आहे जरी कृषी उत्पन्नाचा आमच्या जी डी पीमध्ये फक्त सतरा टक्के किंवा त्याहून अधिक वाटा आहे आणि आमच्या निर्यातीत सुमारे तेरा टक्का वाटा आहे हे एक अतिशय महत्त्वाचे क्षेत्र आणि कदाचित सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे कच्चा माल आणि औद्योगिक उत्पादनांच्या मागणीचं उत्पादन करून आमचे कृषी उत्पादन आमचे सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावताना दिसतं म्हणजे काय की सर्वात जास्त जे आपल्या उत्पन्नाचं साधन आहे ते कृषी क्षेत्रच आहे कारण इतल्या लोकसंकेच्या प्रचंड वाढीमुळे ग्रामीण भागातील अनेक बेरोजगार लोक कोणत्याही रोजगाराच्या संधीशिवाय निमशहरी आणि शहरी भागात स्थलांतरित झाले आहेत त्यामुळे काय होतं की कृषी क्षेत्र जे आहे त्या क्षेत्रामध्ये शिरकाव मात्र या लोकांचा होताना दिसत नाही आणि याकडे दुर्लक्ष केल्यास अर्थव्यवस्थेवर याचा विघातक परिणाम होताना आपल्याला दिसून येईल आपण कोणत्याही क्षेत्राकडे दुर्लक्ष करू शकता जिथे अर्थव्यवस्था खूप अवलंबून असते पण शेती हे एकमेव क्षेत्र आहे ज्याच्याकडे दुर्लक्ष करण्याची सरकारचीदेखील हिंमत नाही कारण आपण अन्नाशिवाय कशाशिवायही जगू शकतो शेतीच्या पुनरुज्जीवनासाटी सरकारचे प्रयत्न मागे पडत आहेत मात्र हे प्रयत्न मागे न पडू देण्याची जबाबदारी जी आहे ती शेती ज्याची आहे मात्र ते शेती करत नाहीत अशा लोकांचीदेखील आहे कारण राष्ट्रीय अर्थव्यवस्ता टिकवायची असेल तर शेती ही खूप महत्त्वाची आहे कारण आज शेती टिकली तरच आपल्याला उद्या खाण्यासाठी आपल्याला अन्न मिळू शकतं आणि कोणत्याही औद्योगिक गोष्टींकडे म्हणजे उद्योगधंद्यांवर जसं आपण अवलंबून राहतो त्याच प्रकारे त्या उद्योगधंद्यांना निर्यात करण्यासाठी आवश्यक माल जो शेतीमधून उत्पादित होतो त्यासाठी शेती टिकणं खूप गरजेचं आहे म्हणून अशा लोकांच्या बुद्धीची मला कीव येते की ज्या लोकांचा परिवार शेतीमध्ये गुंतलेला असतो मात्र ते शेती न करता उद्योगधंद्यांकडे वळून जास्तीत जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करतात मात्र शेतीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसतात